शिक्षणाचा परिणाम हा संपूर्ण समाजावर होत असतो तो नुसता विद्यार्थ्यांवरच होतो असं नाही किंवा क्रमिक अभ्यासक्रमावरच असं होतो असा नाही तर संपूर्ण पिढीवर शिक्षणाचा परिणाम हा वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतो तसाच तो तुमच्या सांस्कृतिक पद्धतीवरसुद्धा होत असतो शिक्षणामध्ये तुम्ही काय शिकता त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी म्हणजे त्याच्यामध्ये संस्कृतीसुद्धा हवी तर संस्कृतीविषयी त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये काय आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत असतो आता शिक्षणात संस्कृतीवर होणारा परिणाम हा फार मोठा आहे याचं कारण असं म्हटलं जातं की शिक्षित असणारी मुलं किंवा शिक्षित असणारी पिढी किंवा शिकलेला मुलगा हा सांस्कृतिकदृष्ट्या हा खूप प्रगल्भ होतो असं म्हटलं जातं याचं कारण अभ्यासक्रमामध्ये असलेलं जे काही शिकलेलं आहे ते शिकलेलं पुन्हा पुन्हा आठवण्याचा ते आपल्यामध्ये आचरणात आणण्याचा जर प्रयत्न त्या मुलाने त्या विद्यार्थ्याने जर केला तर खऱ्या अर्थानं सांस्कृतिकदृष्ट्या होणारी त्याची वाढ ही फार प्रगल्भपणे होते आणि त्या शिक्षणाचा सांस्कृतिक गोष्टीवर चांगला परिणाम होतो आणि उत्तम नागरिक होण्यासाठी म्हणून सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी या सगळ्या सांस्कृतिक रीतींचा आणि या सगळ्या सांस्कृतिक शिक्षणाचा खूप फायदा होतो असं म्हटलं तरी हरकत नाही